हां स्वामी समर्थ ट्रॅवल्स का मला तुमच्याबद्दल एक तक्रार नोंदवायची होती कारण मी आता तुमची तीनशे दोन क्रमांकाची गाडी बुक केली होती माझ्यासाठी मग त्या गाडीमध्ये मी जेव्हा आलो एकतर त्या डायवरने तुमच्या मास्क घातला नव्हता आणि तसा तो थुंकत वगैरे होता त्याची तब्बेतपण त्याला सर्दीपण आहे तो शिंकतपण होता मग त्याने मा ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये ते मास्क कम्पलसरी वापरलं पाहिजे पण त्याने ते मास वापरलेलं नाही त्याबद्दल तुमचा स्टाफ निष्काळजीपणाने सर्विस देतो आहे निष्काळजीपणाने हे करतो आहे तं ते जरा माझं तकं तक्रार तुमच्याकडे नोंदवायची होती आणि दुसरं म्हणजे गाडीमध्ये पूर्णत अस्वच्छता आहे घाण पूर्ण पडलेली आहे माझ्या अगोदर व जो काही पॅसेंजर त्याने प्रवासी त्याने फिरवलं आहे सोडलं आहे तर त्यांनी जे काय चिप्स वगैरे खाल्लेले आहे ते तसेच्या तसे सीटवर पडलेले आहेत पूर्ण घाण करून ठेवलेली आहे पण ह्या तुमच्या ड्रायव्हरने ते काही स्वच्छता म्हणून अजिबात ठेवलेली नाही आहे तर त्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या आणि ते करा कारण तुमी ग्राहकांना जर सेवा देत आहेत तर अशा प्रकारची आमच्याकडनं तुम्ही चार्जेस घेतात ना पैसे घेतात मग अशी सर्विस बरोबर नाही ही माझी तक्रार तुम्ही जरा नोंदवा आणि त्या टं त्या तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला ते योग्य ती त्याच्यावर हे करा तुम्ही त्याला समजवा किंवा तेला फाईन दंड दंडात्मक का कारवाई करा त्याच्यावर